मी मेशोवरन एक साडी ऑर्डर केली होती त्या साडीचा कलर इतका घाणेरडा आलेला आहे की माझे मिस्टर मला भयंकर रागवले की ही साडी तू पुन्हा मागवू नको ऑनलाईन काही घेत जाऊ नको पण मीच मूर्ख की मी मागवत राहते प्रत्येक वेळी त्यांच्या लपवून माझ्या मुलांना सुद्धा ती साडी आवडलेली नाहीये ही अशी सर्व्हिस देता का हो तुम्ही तूम्ही कशाला ही ॲप डाऊनलोड केली बर मग कशाला चालू केली ही सर्व्हिस तुम्ही लोकांपर्यंत पोहोचायची तर तुम्हाला द्यायचीच नव्हती व्यवस्थित तर बिलकुल माझे मिस्टर मला खूप रागवलेले की तू कशाला ते घेत राहते ऑनलाईन सरळ दुकानातून घेत जा त्याचा जसा कलर दाखवला होता तसा आलेलाच नाहीये त्याच्यावरचे मनी अर्धे पडलेले फाटकी आलेले ती साडी नाही बिलकुल मला आवडलेली नाहीये माझे मिस्टर मला खूप रागवले त्याच्यानंतर मी बिलकुल मागवणार नाही ऑनलाईन काही